महाराष्ट्र आणि मराठी ही जोडगोळी आहे मराठी ही शिकावी लागत नाही ती आईच्या गर्भातूनच तुम्हाला कळते ती उपजतच कळते कारण आई तुम्हाला शिकव जस जसं बोलायला शिकवते तस तसं तुम्ही ती श मराठी भाषा शिकत जाता पण मराठी भाषे मल भाषेला रूपक अलंंकार भरपूर असल्यामुळं सर्व सामान्य ग्रह घरांमध्ये शाळांमध्ये ह्याचा वापर जास्त केला जातो बोलीभाषे शिवाय शाळांमध्ये शिकवली जाते त्याच्यामुळं मुलांवरती ह्या भाषेचा पगडा आपोआपच पडत जातो आणि या भाषेचा अनुभव म्हणाल तर ही भाषा पैठणीपासून ते प शालूपर्यंत सगळे साज मिरवते असं म्हणायला काहीच हरकत नाही अ पासून न्ञ पर्यंत सगळ्या गोष्टी तिला मिरवायला फार आवडतात वेगवेगळ्या रूपात वेगवेगळ्या भाषेत जसा आपण अर्थ काढू तशी ही भाषा आपला साज ल्याते ल्येते असं म्हणायला हरकत नाई तिला नटायला फार आवडते प्रत्येकाच्या बा प्रत्येक भागात प्रत्येक प्रदेशात ह्या ह्या मराठी भाषेचा लेहजा वेगवेगळा बोलला जातो त्यामुळे मला मराठी भाषेचा विशेषतः प्रचंड अनुम अभिमान आहे आणि मला सांगायला आवडेल की मी मराठी भाषा कुठेही गेले तरी बोलायला मी अजिबात कचरणार नाही